तंत्रज्ञान आणि संगणक याच्याविषयी शिकवणारे जो अभ्यासक्रम म्हटलं तर भरपूर सारे आहेत तंत्रज्ञानाबद्दल तर फील्ड आहे जे टेक्नॉलॉजीची फील्ड आहे त्याच्यात भरपूर सारे आहे पण संगणक जो शिकवणारे फील्ड म्हटलं तर कंप्युटर सायन्समध्ये त्याची कोडिंग लँग्वेज आहे कंप्युटर नॉलेज टॅली एम एस ऑफिस आणि ते आर्किटेक्चरचे वगैरे अकाऊंटिंगचे वगैरे सर्व सर्व म्हणजे असं काही नाही आहे जे संगणकावर शिकवण्याचे अभ्यासक्रम नाही आहेत सर्व गोष्टी संगणकावर शिकवण्यात येते आणि तंत्रज्ञान म्हटलं तर तंत्रज्ञानासाठी जसे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स फिटर मशिनिस्ट मोटर इंजीनियर आणखी जसे ए हे वेल्डर असे वेगवेगळे जे टेक्नॉलॉजीवर नवीन उप इक्विपमेंन्ट्स आले आहे जे नवीन गॅजेट्स आले आहेत त्याच्या वापर कसा करायचा त्यानं त्यांच्याने कसे आपले कामं सोपे करायचे ते शिकवले जाते आणि इकडच्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संगणकाचं शिकवण राहतोच कारण की संगणक आता हा विषयच झाला आहे शाळेच्या सिलॅबसमध्ये